तर प्रश्न असा आहे की मराठी भाषेला माध्यमांमध्ये आणि शिक्षनव्यवस्थेमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व मिळते असे वाटते का त्यावर माझी उत्तर अशी आहे की मराठी भाषा महाराष्ट्र राज्याशी आपली राष्ट्रभाषा असून तिथे शिक्षण आणि माध्यमांमध्ये प्रतिनिधित्व महत्त्वपूर्ण आहे शिक्षणाच्या क्षेत्रात दोन हजार वीस साली महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शाळांमध्ये मराठी भाषेचे सक्तीचे अध्यापन व अध्ययन अधिनियमाने दोन हजार वीस लागू केला म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत मराठी विषय हा असणे बंधनकारक केले ज्यामुळे राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे हे अनिवार्य ठरेल या अधिनियमाच्या अंमलबवणीसाठी शासनाने विविध परिपत्रके जारी केलीत जसे की मराठी भाषाची ही प्र मराठी भाषेची जी प्रतिजात आहे ती कमी होऊ नये वाढत जाणे यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रत्येक शाळेत मराठी विषय हा अंमलबजावणीसाठी केला त्यानंतर माध्यमांच्या बाबतीत मराठी वृत्तपत्रे मासिके दूरदर्शन वाहिन्या आणि रेडिओ स्टेशनांची संख्या लक्षणीय आहे ज्यामुळे मराठी भाषेला व्यापक प्रेक्षकवर्ग मिळतो त्याहूनही डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे मराठी भाषेतील ऑनलाईन सामग्रीची उपलब्धता आणि गुणवत्ता आपल्याला हवी तशी नाही म्हणजे की इंग आपण जसं की बघतो की हिंदी व मराठी आपल्याला सॉरी हिंदी व इंग्लिश हे आपल्याला ऑनलाईन माध्यमातून दि बघायला मिळते पण मराठी भाषेच्या बाबतीत तसं होत नाही त्यामुळे त्याची उपलब्धता आणि गुणवत्ता वाढवण्याची खूप गरज आहे त्याहून अजून दुसरं बघायचं झालं की काही आव्हानेही आहेत जसे की काही शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन पुरेशा गांभीर्याने घेतले जात नाही ज्यामुळे शासनाने संबंधित शाळांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत जसे की ज्या इंग्लिश मिडियम शाळा वगैरे आहेत त्यांनी मराठी भाषेला पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे फक्त मराठी जे बाकीचे विषय आहेत ते घेऊन मराठी भाषेला हवे तेवढे प्राधान्य न देता प्राधान्य तर सोडाच त्यांनी तो विषयही घेतलेला नाही शिकवण्यासाठी मुलांना त्यामुळे मुले मराठी भाषे भाषेशी वंचित राहत आहेत त्यांना अधिकअधिक माहिती मराठी भाषेतून मिळत नाही आहे ते वंचित राहात आहेत यासाठी जी महाराष्ट्र शासनाने जे योजना राबविली आहे ती खरंच खरोखरच कौतुकास्पद आहे त्यानंतर शिक्षण आणि माध्यमांमध्ये मराठी भाषेचा प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी शासनाने विविध उपयोजना केल्या आहेत परंतु अजूनही काही आव्हाने कायम आहेत जे शासन आहे ते मराठी भाषेच्या मराठी भाषेला प्राधान्य मिळण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहेत जसे की स्ट्रीट प्ले घेणे शाळांमध्ये जाऊन शाळांमध्ये जाऊन गांभीर्याने गांभीर्य त्यांना सांगणे अशा वेगवेगळ्या योजना ते राबवत आहेत परंतु अजूनही काही आव्हाने त्यांच्यासमोर आहेत मराठी भाषेचा संवर्धनासाठी आणि तिच्या व्यापक प्रसारासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता आहे जर आपणच भाषेसाठी काही करू शकलो नाही तर पुढील येणाऱ्या काळात आपल्याला मराठी भाषे भाषाचे महत्त्व कमी होताना बघायला मिळेल पण जर आपल्याला हे टिकवून ठेवायचे असेल तर आपल्यालाच याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे व प्रयत्नशील राहायला पाहिजे